नेम्स ऑफ लोकेशन्स सिंध शेंघाय अबूजा हिमालय बँकॉक कॅलिफोर्निया लंडन जर्मनी अमेरिका युनायटेड किंगडम ग्लॅसगो स्कॉटलंड महाराष्ट्र बिहार मुंबई कोलकाता बेंगळूर चेन्नई एक्सेट्रा